रोपवाटिकेचं रोप तयार झाल्यानंतर रोपाची वाढं जसजशी होत जाईल तसे तसे त्या रोपालाच चांगल्या प्रकारे खाद्य मिळण्यासाठी रोपाचे साईड ब्रँचेस जे असतात ते कट कट केल्या कट केल्या जातात ते ते कट केल्यामुळे त्याचा जो अन्नपुरवठा जेव्हा पुरवठा आजूबाजूला होणारा तो एक मुख्य त्या लाऊ जातो आणि त्यामुळे ते रोप चांगल्याप्रकारे लवकर वाढल्या जाते त्यामुळे जसजसे रोपं जास्त फांद्या वगैरे फुटतील तसे फा फांद्याची छाटणी करून त्याला वाडगं केले जाते त्यामुळे ते रोप चांगल्यापर्यंत लवकर वाढ होते आणि जी इतर अन्नपुरवठा जे इतर बाजूला होणारा तो एकदम मुळासहित मुख्य झाडाला मिळाला जातो आणि त्यामुळे रोपाची वाढ लवकर होते ते लागवड त्यामुळे ते सरासरी महिन्यात दोन तीन महिन्याला त्याची छाटणी केलेली जाते आणि त्यातलं गवत काढून साफसफाई करून रोप कशापर्यंत चांगल्या त्याला खत दिला जातो औषधाची फवारणी केलेली असते सगळ्या गोष्टी त्याला केल्या करावं लागतात त्याच्यामुळे त्याच्याशिवाय तो रोप जेव्हा त्या रोप सरासरी एक वर्षाचं होईल एक वर्षाचा आणि त्यानंतर जंगलामध्ये लावण्याचा प्रयत्न करतो जितकं रोप सीनियर जास्त दिसून राहील तो जंगलामध्ये टिकायला चांगला असते आणि जेवढ्या लवकर लहान लवकर राहतं त्याच्या लवकर त्रास होतो